हिंदू धर्माबद्दल महत्त्वाची माहिती अशी आहे की प्रार्थना किंवा पूजा हे जे काय करताल तुम्ही ते मनाभावातून करायचं असते ना की जगाला दाखवण्यासाठी करायचं ही विचारसरणी बदला आणि मनाभावातून जैसे ज्याचे कर्म तैसे फळ दे तो रे ईश्वर ही जी म्हण आहे ही तंतोतंत सध्याच्या घडीला लागू पडणारी आहे त्यामुळे या म्हणीचा सगळ्यांनी विचार करून ही म्हण स्वतः अस्तित्वात आणायचा प्रयत्न करायचा वागण्यामध्ये आपल्या आणि महत्वाचं म्हणजे पूजा जरी केली किंवा प्रार्थना जरी केली तरीही दोन्ही पण सारखेच आहेत एका नाण्याच्या दोन बाजू आहेत प्रार्थना आणि पूजा याच्यामध्ये काही भेदभाव नाही एक रुपायाला जसं हेड आणि टेल जसं असते तसंच हे आहे हे प्रार्थना आणि पूजा हे भगवंताचीच देणगी आहे आपल्याला दिलेली आणि या देणगीचा प्रत्यक्षात चांगला उपयोग झाला पाहिजे हे एवढीच माझी कळकळीची विनंती आहे